खरंतर आचारसंहितेचं उल्लंघन शक्यतो करूच नाही परंतु जे करतात त्यांना मार्गदर्शन करणं हे समाजाचं कामच आहे त्यासाठी क्रीडाक्षेत्र आहे ती क्रीडाक्षेत्रातली मंडळात काही मुलं जे कोणी आचारसंहितेचा भंग करत असाल त्यांना समजून सांगत असेल की बाबा असं करू नये हे समाज घातक तुमचं कृत्य आहे आणि हे जे आचारसंहितेचं आहे त्याचं पालन सर्वांनीच करावं आणि तुम्ही जर केलं तर ही सर्व समाजाला घातक असं आहे तेव्हा सगळ्यांनी या आचारसंहितेचं पालन करणं त्याचं उल्लंघन करू नये याची दक्षता घेणं हे सर्वांचं कर्तव्य आहे अशा पद्धतीचे क्रीडाक्षेत्रे किंवा जे कार्यकर्ते आहेत हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि लोकांनीसुद्धा ते त्याचं पुरेपूर पालन करावं असं मला वाटतं